माझ्या घरात वेगळ्या प्रकारचे विद्युत उपकरणे आहेत ते स्वयंपाकघरात वापरले जातात जसे की गॅस मिक्सर ओवन फ्रीज टोस्टर पीठ बनवण्याची मशीन ही सगळी साहित्य आहे आत्ताच्या काळात उपलब्ध आहेत पहिले तसं काही नव्हते त्या आता स्वयंपाक करणे खूप सोयीस्कर झाले आहे पहिले त्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे जसे की आता मिक्सर मिक्सरमध्ये पटक आपणन वाटण वगरे वाटू शकतो पहिले वळवंडा लागायचा त्याच्यात काम करणे खूप कठीण जायचे पहिले ओवन नव्हते आताच्या काळात ओवनसुद्धा आहेत ओवनमध्ये आपण एका मिनटात जेवण गरम करू शकतो पहिले चुल वगैरे पेटवा त्यासाठी खूप कष्ट लागायचे त्या धुरा धुराचा त्राससुद्धा व्हायचा आता तसे काही नाही आहे त्यानंतर फ्रीज फ्रीज आपण असा वापर करतो ज्याच्यामध्ये आपण बर्फ कर बनवणे पाणीकार करणे भाज्या अशा वेगवेगळ्या प्रकार प्रकारे आपण भाष्टी ठेवू शकतो ज्याच्यामुळे भाज्यांचा जो काळ आहे तो थोडा जास्त होतो ज्यांनी भाज्या लवकर खराब होत नाहीत पहिले तसे नव्हते पहिले आपण शेतात जाऊन आहे लगेचच्या वेळी आपण घेऊन येऊ शकत होतो त्याच्यामुळे आपल्याला तिथे ताज्या भाज्या मिळणे सोपे होते आणि फ्रीज फ्रीजच्या जागी आपण माठ वापरायचो त्याच्यामध्ये आपण पाणी गार करू शकत होतो आणि त्याचे पाणी खरंच खूप मस्त जसे जा फ्रीजपेक्षा डबल पट्टीने चांगले असते आपल्या शरीरासाठी त्याच्यानंतर टोस्टर टोस्टरमध्ये आपण ब्रेड आपण टोस्ट करतो त्याच्यामुळे आपण त्याच्यावर झाम रेड लावून खावतो आणि आपला ब्रेकफास्टसुद्धा इझिली आपल्या हातात आणि कमी वेळात बनवून होऊ शकतो पीठ पीठ बनवण्याची मशीन बी आता आपण गहू त्या मशीनीमध्ये टाकले की त्याचं पीठ बनवून बाहेर यायचे पहिले त्याच्यासागी जाते वापरले जायचे ज्याच्यासाठी त्या सकाळी बायका जातं हे करत असताना गाय ओव्यासुद्दा गायच्या त्याच्यामुळे त्यांचा व्यायामसुद्धा व्हायचा आणि त्याच्यासोबत त्यांचे मनोरंजनसुद्धा होत असते पण त्या जात्याचा त्यांच्या शरीरावर त्यांच्या मणक्यावर खूप त्रास व्हायचा त्यांच्यामुळे त्यांना पाठीच्या कानाचा आजार पण होत होता आता तसे काहीच नाही आहे आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात आपण कोणतेही काम पटकन आणि कमी वेळात करून करू शकतो